मी सातारहून बोलतो आहे तुम्ही जे प्रॉडक्ट पाठवले ते खूपच बॅड कंडिशनमध्ये आलेलं आहे मला आवडलेलं नाही आहे तुम्ही फस्ट प्रॉडक्ट खूप छान पार्सल पाठवलं होतं आणि त्याच्यात काही फॉल्ट नव्हता पण मी आता सेकंड जे पार्सल तुम्ही पाठवलेलं आहे ते खूप डॅमेज आलेला आहे अक्षरशः बॉक्स फाटलेलंच होता तो मला जी पार्सल मिळालं आहे त्यामधल्या जी क्वा कॉलिटी आहे ती पण लो आलेली आहे पहिल्या प्रॉ पहिल्या ह्याच्यामधलं पहिले प्रॉडकमधलं खूप छान एक्सपिरियन्स आला म्हणून मी सेकंड एक तुमच्याकडनंच घ्यायसाठी ठरवून मी ऑर्डर केलेली आणि असं जर सेकंड प्रॉडक आलेलं आहे ते मला रिप्लेस करून हवं आहे त्यासाठी मी क कुठली काही तुमची एस्क्यूज ऐकणार नाही आहे फस्ट प्रॉडक एवढं छान तुम्ही पाठवलं आणि सेकंड प्रॉडक असं पाठवलं हे खूप माझी फसवणूक केल्यासारखं आहे आणि इथून पुढे मला विचार करावं लागेल तुमच्या प्रॉडक घ्यायचे आहेत का नाही तुम्ही असं सडनली एकदम प्रॉडक्ट कसं पाठवलं निगेटिव मला तर अपेक्षाभंगच केला तुम्ही तर मला काही सांगू नका तुम्ही मला प्रॉडक बदलून हवे आणि रिप्लेस पाहिजे मी काय एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला काय देऊ शकणार नाही आहे आधीच तुम्हाला क्लिअर करून सांगतो आणि असं जर प्रॉडक तुम्ही देत असाल तर मी तुमचे रिकमेंड करणार नाही फ्रेंडला मी आवर्जून सांगितलं पहिले प्रॉडक आल्याबद्दल मी सगळ्यांना सांगितलं की ह्या ह्या साईटवरून हे प्रॉडक घे छान आले माझा फस एक्सपीरियन्स खूप छान होता पण हे सेकंड प्रॉडक तुम्ही जे पाठवले ते अजिबात योग्य पाठवलेलं नाही आहे आणि असा जर करत असाल तर मग मी फ्रेंडला पण सांगू टाकीन तुमच्याकडनं फॉडक घ्यायची का नाही ते तुम्ही असं एकदम सडनली एकदम खराब प्रॉडक दिलेलं आहे की तुम्ही येऊन कलेक्ट करून घेऊन जाऊ शकता मला आता काही सांगता येणार नाही तुम्ही असं कसं प्रोडक पाठवलं आहे तुम्ही सेकंड प्रॉडक